माझं नाव समृद्दी मनोहर डोरलेकर आहे आणि मी काही आठवड्यांपूर्वी तुमच्या आधार कार्डच्या केंद्राकडे जाऊन तिथे माझ्या आधार कार्डच्या दुरुस्तीसाठी अर्ज केला होता पण त्याबद्दल अजून कोणतेही अपडेटेड माहिती मला मिळाली नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला हा वॉईसमेल सोडत आहे तर मला माझ्या आधार कार्डच्या अपडेटची स्थिती जाणून घ्यायची आहे तसं माझं पावती क्रमांक आहे तीन शून्य एक दोन चार तीन दोन एक पाच शून्य तीन दोन तर मला जाणून घ्यायचं हो मी माझ्या आधार मध आधार कार्डमध्ये पत्ता बदलला होता तर माझा जुना पत्ता होता धानबावाडी पूर्णगड रत्नागिरी तो आता बदलून मी ए इलेवन एफ टू साईभूमीनगर तिवेंडेवाडी शिरगाव असा केला आहे पण याबद्दल मला अजून कोणतेही अपडेट आलेले नाही मी हे दिनांक मी हे दुरुस्ती दि अर्ज दिनांक प पंचवीस पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी केलं आहे पण या पण याबद्दल मला अजून काही अपडेटेड माहिती मिळाली नाही तर तुम्ही लवकरात लवकर ती माहिती माझ्यापर्यंत पोचवाल अशी मी अपेक्षा करते आणि त्याबद्दल काही चूक झाली असेल तर ते मग तुम्ही मला कळवा आणि ते मी सुधारून माझं प अ आधार कार्ड अपडेट करू शकते त्या ब धन्यवाद